हां काय संजय हो काही कस्टमर फार नमुने येतात अगदी त्यांना काय सथ्यतेच्या मर्यादा पाळत नाहीत काय वाटेल ते बोलतात आम्हाला काय करता काय काय काय त्यांना काय पाहिजे असतं ते समजा ते पदार्थ मिळाला नाही तर तर ते शिव्याच घालतात तर शिव्या घालतात सरळ

हां हां बरोबर

बरोबर आहे परंतु त्यानी दिलेली ऑर्डर त्या इथं जो कोणी आहे शेफ जो आहे हां त्यानी वेळेत तयार करून दिली पाहिजे की नाही आम्हाला आम्ही फक्त सर्व करतो आम्ही स्वतः बनवतो काय पदार्थ

त्यानी वेळेवर बनवून दिलं पाहिजे ना तरच आम्ही ते टेबलावर नेऊन ठेवू ना

बरोबर आहे कस्टमर इज द किंग वगैरे सगळं ठीक आहे परंतु त्यांनी ऑर्डर दिली आणि शेफनी लवकर बनवून दिलं नाही तर सगळा राग आमच्यावरती काढतात ते

आता मग आम्ही ते त्यानी दिलेली ऑर्डर आम्ही इकडं किचनमध्ये देतो त्या त्यानी ते वेळेत तयार करून दिली तरच आम्ही सर्व करणार ना त्यानी जर वेळ लावला तर आम्ही काय करणार सांगा हो हो शेफबद्दल तक्रार आहेच हो बर बर ठीक आहे शेफबद्दल तक्रार करणं भाग आहे आता हो हो हो हो बर बर हां बर बर बर ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालेल हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हां काय आता जमवावंच लागेल ना नोकरी करायची म्हटल्यानंतर ठीक आहे ठीक आहे हां बर बर ठीक आहे ठीक आहे ठीक बर बर ठीक आहे चालेल चालेल चालेल ठीक आहे ठीक ठीक हा हां हां ठीक